जसं माझ्या समोर जे घडलेलं आहे जसं तंत्रज्ञानामधे खूप बदल झाला जसं आपण नेहमी पहिले काम करायचो जसं मॅन्युअली किंवा हातानी करायचो तर आता त्यामध्येतंत्रज्ञान न खूप प्रगती केली आहे त्यामध्ये बदल झालेला आहे जे काम आपण दहा लोक करायचो आता ते एक मशीन लावून एकच मशीन शंभर लोकांचं काम करते तर हा एक बदल झालेला आहे तर त्यामुळे कसं बेरोजगारी वाढला जसं ज्या काम लोकांना काम मिळत होतं ते लोक निकामी झाले त्याच्याजागी मशीन आले मशीनामुळे काम तर फास्ट होत आहे जसं तासभर म्हणजे दिवसभर जे काम होत होतं ते तासभरात होऊन राहिलं म्हणजे दिवसभरातनी जे होणारं काम आहे ते येणाऱ्या महिनाभराचं काम होत आहे तर त्यामुळे प्रगती तर निश्चितच होत आहे पण त्याच्यामुळे काही लोकांच्या जीवनावर असा परिणाम होत आहे की त्यांच्या हातातलं काम चाललं गेलेलं आहे त्यामुळे त्यांना रोजगार नाहीे होत आहे तर अशा बराचश्या अडचणी होत आहे आणि फायदाही होत आहे आणि काही जणांची त्याच्यामुळे रोजगार जात आहेत त्यामुळे त्यांना जगण्यासाठी आवश्यक जे आहे ती धावपळ खूप करावं लागत आहे तर त्यांच्या जीवनाव वाईट परिणाम होत आहे आणि कामाच्या ठिकाणी म्हटलं तर काम चांगलं होऊन राहिलं त्याच्यामुळे कंपनी किंवा कुठलेही एखादं असेल त्याचं ते फायदा होऊन राहिला तर अशाप्रकारे दोन्ही प्रकारचे फायदा आणि तोटा समजा मानवाचा कंपनीचा फायदा होत आहे आणि कामगारावर चा तोटा होऊन राहिला अशा प्रकारचे परिणाम होत आहे